आम्ही ग्रामीण भागातले आहोत तर आमच्या इकडं समजा गोडमध्ये बासुंदी गुलाबजांबू मोतीचूर लाडू बुंदी

आपलं गुळाची गुळाच्या वड्या गूळवड्या सोनपापडी गुळाचा शिरा साखरेचा शिरा अशा प्रकारे समजा गोडमध्ये ॲटम असतात बालुशाही हे पण गोडमध्ये खायला असते